माशांमध्ये आवडते मासे म्हणजे मी कोकणातला असल्यामुळे मला तरी सुरमई पापलेट गेझर बांगडा परत चिंगळं कुर्ल्या अजून म्हटलं तरी पापलेट वगैरेच हे खूप आवडतात मला आणि लोकांना सामान्यपणे खायला आवडणारे मासे म्हणजे सुरमई सुरमई मोस्टली जास्त इकडे खाल्ली जाते आणि बाहेरच्या इकडे जास्त एक्सपोर्ट पण केली जाते सुरमई पापलेट आणि चिंगळं एक गेझर पण बाहेर खा खूप लोक खातात हे मासे आवडणारे मासे आहेत आणि ह्यांना डिमांड पण खूप आहे बाहेरच्या देशांमध्ये त्यामुळे इकडे कॅच करून ते फ्रीज करून इकडे कंपन्यांमध्ये ते प्रोसेस करून एक्सपोर्ट केले जातात आणि या माशांना चव देखील टे जास्त करून ह्या माशांना डिमांड जी हॉटेलमध्ये असते कारण का मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुरमई पापलेटसारखे फीस घेतले जातात आणि याची जी हॉटेलमध्ये जी थाळीची प्राईस जी आहे ती पाचशे सातशेपासून स्टार्टिंग आहे सुरमई थाळी पापलेट थाळी वगैरे आणि हे मासे खायला टेस्टी असतात अजून म्हटलं तरी लोकांना आवडणारे हा मासे म्हणजे बांगडे सुद्धा स कॉमन लोक खूप घेतात कारण का बांगड्यांची प्राईस स्व स्वस्त असते सुरमईपेक्षा तरी कारण सुरमईची प्राईस जी आहे ती आठशे नऊशे रुपये किलो आहे अशी आहे सुरमई पापलेट असं आणि दुसरा आहे तो पॉम्प पापलेटचे पण दोन तीन असे प्रकार आहेत सिल्वर पॉम्परेट आहे ब्लॅक पॉम्परेंट वगैरे त्याच्यामध्ये पण काही आहेत आणि सुरमई आपल्याला जेटीवर वगैरे आपल्याला मिळू शकते पण स बांगड्यापेक्षा सुरमई आपल्याला जास्त प्राईजमध्ये मिळतील